टाटा नेक्झॉन टाटा हेरिअर महिंद्रा स्कॉर्पियो महिंद्रा एक्स यू व्ही सेव्हन हंड्रेड मारुती सुजुकी स्विफ्ट मारुती सुजुकी बलेनो बजाज पल्सर हिरो स्प्लेंडर टी व्ही एस अपाचे रॉयल इनफील्ड क्लासिक थ्री फिफ्टी